अरे भावा कसा आहे तू तुझं गाव कसं आहे

हां हां मुंबई दर्शन अरे कधीचा प्लॅन होता हा वाला आपला आता मी समजत होतो आपण नेक्श्ट मंथला जाऊया का पक्का नेक्स्ट मंथला दहा तारखेला

बरोबर बरोबर हां नेक्स्ट मंथमध्ये जाऊया आपण मस्त दहा दिवसाचा टूर प्लॅन करूया तिथे पण जायचं कुठे तिथे प्लेसेस तर खुप साऱ्या आहेत पण सॉर्ट लिस्ट केल्या तुम्ही काही

सो

बरोबर बरोबर हां ताज हॉटेल ऐकलं आहे ताजमहल बघायचा आपण बघूया

अरे वा मस्त मस्त

अरे हाजीअली इथं गेलो होतो मी मागच्या वेळीस पण पूर्ण फिरणं नाही झालं होतं ह्यावेळीस फिरुया पूर्ण मुंबई

आणखी आपले मित्र आहेत ना हां सगळ्यांना विचारूया रितेश पण म्हणत होता मला तर बोलणं करू त्याच्यासोबत आपण सोबतच जाऊया सगळे टिकीट वगैरे बघतो मी काय आहे तर

हां तेच टिकीट वगैरे बघूया

दहा दिवसात हां

हां हां मुंबईचं बिलकुल बिलकुल मुंबईचं बघून ठेवतो आपण जाऊया नक्की जाऊया दहा तारखेला कन्म्फर्म ठीक आहे चल मग हो हो हो बिलकुल नक्की नक्की बरोबर हो नक्की तुला कॉल करतो मी मग सांग कसं काय होतं आहे आपण टिकीट बुक करूया मग निघूया ठीक आहे हो चल बाय